मला झाडं लावायला खूप आवडते माझ्या घरी एक मोठ्ठं अंगण आहे त्याच्यामध्ये माझी मम्मी मी म्हणजे असं दुकानातून सेट आणते म्हणजे फ्लावरचं नाही का मला जास्त फु झाडं लावायला तर नाही आवडत पण कामापुरती लावते घरी ती मम्मीनं आणलं सीड तर मग म्हणते आम्हाला काम असलं की लावून घ्या आता चांगला आहे असं आहे तसं आहे लावून घेते आधी ते सीड घेते असं थोडीशी माती तिथे थोडंसं गड्डा करते त्याच्यामध्ये सीड लावते थोडीशी माती झाकते पाणी तिथे थोडंसं मग झाडते माझ्या घरी गुलाब आहे एक पिंकवाला व्हाईटवाला रेड ऑरेंज असे चार प्रकारचे एक रोज आहे एक अ जास्मिनचं झाड आहे असे वेल आहे थोडेसे फ्लावरचे एप्रिल फुलचं बी फुल आहे अजून फळाची बी आहे मिरचीचे झाड आहे मिरचीचं झाड असं खराब झालेली मिरची असते त्याच्यातल्या थोड्याशा बिया काढून असं लावतात मेथीचे झाड आहे सांबारसुद्धा लावते घरी टमाटरचे आहे वांग्याचे आहे झाडं माझा दादा बी झाडं लावते मी पण म्हणजे पण म्हणजे आमच्या घरी मोठं अंगण आहे ते जिकडं तिकडे झाडं आहे कोणी लोकं सकाळी फुलं नेते पूजेसाठी कोणी डोक्याला लावासाठी घेते गजरा करते देवाला वाहाते असे करून आमच्याकडून खूप सारे फुलं नेतात जे कोण जे खूप ज झाडं पसरली आहेत तर आम्ही त्यांना थोडंसं सेपमध्ये काढतात अजून आय थिंक असं देवाला आमच्या घरी कोणती म्हणजे पूजा तर करत नाही बट लोकं नेत पूजेसाठी त्यांना धुते म्हणजे असं पाण्यात टाकून नाही का आणि देवाला वाहते